मी दोन ते तीन महिन्याआधी सॅमसंगची टी व्ही घेतलेली पण तिच्यात खूप खराबी निघालेली कारण तिचे वायरिंग पण चांगले नव्हते आणि त्याचा जो चित्र आहे तो पण हलत असते आणि तीन तीन वेळा मॅकॅनिकलला बोलवावं लागते आणि त्याचे जो पेनड्राईव्ह आहे त्याचा पण ते जे पीन असते ते पण ढिली बसते आणि त्याच्यामुळे ते क्लियर दिसत नाही आणि टी व्ही लवकर चालू होत नाही पटकन गरम होतो आणि हा प्रोडक्ट इतका चांगला जेवढा पाहिजे होता तेवढा चांगला आहे नाही तर मला या प्रोडक्टबद्दल तेवढंही चांगलं वाटत नाही असं वाटते की हे हे प्रोडक्ट जे आहे ते निगेटिव्ह आहे